हा हॅलो बोला हो आहे आहे हा जवळ मिळते पण किती लोकांचं पाहिजे तुम्हाला ठीक आहे ठीक चालेल तर हो दुपारच्या वेळी पाहिजे की संध्याकाळी दुपारी ब ते एक अंदाजे आहे हो हो मरा मराठवाडा जेवण हो चालते हो ठेचा भाकर वा हो झुणका भाकरही भेटेल अजून काही पात्राला झु झुणका भाकर वरण भात म्हटलं तरी अडीचशे रुपये पडते आणि तुम्हाला कोणता ह कोणता मेनु वगैरे हे तेच मेनु वगैरे पाहिजे असेल तर चारशे रुपयाच्या चारशे रुपयाच्या पुढे जाते हो पुरणाची पोळी चारही हा पापड कुरडई सगळं म्हटलं तर पाचशे रुपयाचे जवळ आ एका पात्राला हो कढी आहे त्याच्यावर पाचशे हो हो स सगळे सगळे लोक इथे येणार ना हो हो ठीक आहे ठीक आहे चालतय हो चालेल चालेल हो चालेल होते ते हा हो जेवणही चांगलं पाहिजे अजून दुसरं कोणते मेनु पाहिजेत का हा हा हा जसं जिलेबी ह गुलाबजाम ह हा कोणत्याही पात्र घ्या तुम्ही कोणताही मेनू घ्या ते पाचशे रुपये पडते हो चार कॉपी त्याचे रेट वेगळे लागते

हा कळले चालतंय